ग्रामीण भागामध्ये एक तर वाय फायची कनेक्टिव्हिटी खूप स्लो असते किंवा काही वेळेला नसतेच बऱ्याचशा वेळेला त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना तंत्रज्ञानासाठी शहरांवरती अवलंबून राहावं लागतं त्यांना शहरात त्यासाठी यावं लागतं नोकरीच्या निमित्ताने जर काहीच वाय फायची कनेक्टिव्हिटी का जर गावांमध्ये खेडोपाडी का जर व्यवस्थित मिळाली तर लोक घरी बसून सुद्धा काम करू शकतात आपण मध्यंतरीय दोन वर्षाच्या अगोदर बघितलेलं आहे ज्या वेळेला लोक बाहेर पडू शकत नव्हती त्यावेळेला वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला गेला होता त्यामुळे तेव्हा लोक खूप सारी लोक शहरातून आपापल्या गावी गेलेली होती तिथे बसून ती लोक काम करत होती त्यामुळे सरकाराने ग्रामीण भागामध्ये तंत्रज्ञानाची स्थिती सुविधा अद्ययावत सुविधा मिळेल याच्याकडे का जर लक्ष दिलं तर शहरावरती असणारा लोड कमी होईल शहरावरती जो आता सध्या सगळ्याच बाजूने लोड आलेला आहे म्हणजे लोकांना पाणी पुरवठा करणे किंवा सांडपाण्याचा निचरा करणे किंवा वीज पुरवठा करणे हे सहज शक्य होत नाही आहे त्यामुळे विकास ग्राव गावाकडे व्हावा हे जास्त गरजेचं आहे महात्मा गांधी ते सांगून गेलेले आहे की ग्रामीण विकास हाच खरा विकास